यवतमाळमध्ये फिरायला येणारे लोकं म्हणजे तरी तसे बरेच आहेत जसं ते टिपेश्वरला टिपेश्वर वाईल्ड लाईफ सँक्चुरी डॅम बीमला डॅम निलोना धरण वगैरे बघायला येतात यवतमाळवरून जवळच वर्धा आहे वर्ध्यामध्ये आपलं यवतमाळमध्येही भरपूर ठिकाणं आहेत बघण्यासारखी जसं साबरमती आ आश्रम वगैरे आहे गांधीजींचं सेवाग्राम आश्रम आहे त्यांचं मगन संग्रहालय वगैरे आहे तर ते बघण्यासाठी लोकं तर येतात तिथे राहण्याच्या सोयी यवतमाळमध्ये चांगले हॉटेल्स पण आहेत पण ते भरपूर कॉस्टली आहेत आणि जे साधे हॉटेल्स आहेत तिथे रेट थोडं कमी आहे पण ते एवढे स्वच्छ नसतात स्वच्छतेच्या बाबतीत भरपूर रूम्स पण छोट्या आणि त्यांचे स्वच्छता पण भरपूर कमी अशी आहे तर ते थोडे बऱ्यापैकी बजेट हॉटेल्स थोडे असले पाहिजे आहे यवतमाळमध्ये रोड्स थोडेसे नीट करायला लागतील जसं नेरला जाणारा रस्ता किंवा अजूनही रस्त्यांचे क काम चालू आहे बऱ्यापैकी रस्ते सुधारले आहेत हायवे टच झालेला आहे पण काही भागामध्ये अजूनही भरपूर खड्डे आहेत रस्त्यामुळे ज्यामुळे लोकांना येण्याजाण्याला त्रास होतो दुसरं म्हणजे ट्रेननी प्रवास करायला ज्यांना आवडतं तर यवतमाळमध्ये ट्रेन पोहोचण्यासाठी ट्रेनची सुविधा नाही आहे त्यासाठी स्टेशन पुलगाव किंवा धामणगांव किंवा वर्धा या तीन स्टेशनहून त्यांना तिथे पोहोचायला लागतं आणि ते पोहोचण्यासाठी रस्ते एवढे चांगले नाही आहेत ते रस्ते नीट केले पाहिजेत बसेसची सुविधा आहे पण आणि त्यानंतर त्यांना पर्यटकांना अजून जसं आता महाकालला महाकाल लोक वगैरे बनवलं प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी करत आहेत जसं आपलं गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्यांच्या आजूबाजूला थोडी सीनरी वगैरे केली तर असं काहीतरी अजून केलं पाहिजे जेणेकरून लोकं आकर्षित होतील